या दिवाळीला मी एक्स वाय जेड या ऑनलाईन कंपनीकडनं घड्याळ मागवलं होतं तर ते घड्याळ म्हटलं कंपनीचं नाव चांगलं म्हणून मी घड्याळ मागवलं पण त्या घड्याळ एवढं मला त्याने ब घाणेरडं दिलं घड्याळ की ते पॅकेज उघडलं तर ते त्याचे ते डायलमधले डायलचा कलरच बरोबर नव्हता जे मी पसंत केलं होतं ते ऑनलाईन मला मिळालंच नाही त्याचा पट्टा पण खराब झालाला तुटला होता त्याचे क्लीप होते ते पण बरोबर नव्हते तर तर मी त्या कंपनीला ते परत कंप्लेंट केली की बाबा तुम्ही ते मला पाठवलेलं घडा ते बरोबर नाही ते तुम्ही परत घ्या किंवा मला त्याचा रिप्लेसमेंट द्या तर त्याने मला उडवाउडवीची उत्तरा दिली नाही म्हणे तुम्ही असंच तुम्हीच केलं असेल तुम्ही तुम्हाला वापरता येत नाही किंवा काही घड्याळ वापरलाय का असं वगैरे असं काहीतरी उलटंसुलटं मला ते बोलायला लागले तर हा असा वाईट अनुभव मला आला ऑनलाईन कंपनीकडनं तर मी तुम्हाला सर्वांना एकच म विनंती करेन की तुम्हाला जी काही खरेदी करायची असेल घड्याळ वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घड्याळा दुकानामधे जाऊनच खरेदी करा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष बघून ते खरेदी करता येईल आणि तुमचं समाधान होईल असल्या ऑनलाईन कंपन्यांवर भरोसा ठेऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगेन